युवकांच्या बेरोजगारीबद्दल मला असं वाटतं की त्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणं खूप गरजेचं आहे ना की जे त्यांच्या आयुष्यात त्यांना उपयोगी फार कमी पडेल अशा प्रकारचं शिक्षण दिल्यामुळे युवक हे पुढे जाऊन बेरोजगार राहतात कारण त्यांच्या हातामध्ये ते कौशल्य नसतं जे त्यांना पैसा मिळवून देऊ शकतं त्यानंतर रोजगार निर्मितीसाठी शासनाने काय करायला हवं तर ज्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला शिकू देणं ना की त्याला जबरदस्तीचे जे विषय आहेत ते त्याच्या माथी मारणं हे चुकीचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे बेरोजगारी निर्मितीसाठी प्रत्येक कामाला हा सन्मानाचा दर्जा शासनाने दिला पाहिजे नाही तर स् विषमतेची दरी ही वाढत जाते प्रत्येक कामाला श्रमप्रतिष्ठा आहे तेव्हा ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न शासनाने जर केला तर बेरोजगारी ची जी समस्या आहे ती कमी होऊ शकते असं मला वाटतं